आपल्या राज्यामध्ये हिंदू धर्म हा खूप खूप छान आहे हिंदू धर्मामध्ये सर्वांना समान न्याय आहे हिंदू धर्मामध्ये स्त्री पुरुषांना पण खूप छान वागणूक दिली जाते आणि हिंदू धर्म हा ही असा धर्म आहे की सर्व भवन सर्व धर्म समभाव आणि स्त्रियांना पण खूप मान दिला जातो आणि हिंदू धर्मामध्ये एकमेकांची मदतीची भावना आहे सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि कोरोना काळामध्ये तर सर्वांनी एकमेकांची मदत केली आहे कोणी जर पेशंट जर असाल तर त्यांना डबे देणे पुन्हा कोरोना काळामध्ये बेड उपलब्ध नव्हते पण सर्वांनी एकमेकांना ॲडजेस्ट केलेले आहे आणि कोरोनामध्ये सर्वांना सगळ्यांनी डबे दिले खूप मदत केली हिंदू धर्म हे असा धर्म आहे की सर्व सर्व धर्म समभाव असा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये सर्व लोक खूप छान राहतात समानतेची भावना पुन्हा मिळून मिसळून राहतात आणि जरी भांडण तंटे झाले तरी ते एकमेकांना असं एकमेकांना म्हणजे समजून घेतात किंवा असं असं नाही की भांडणं झाले म्हणून पण त्यांनी असं एकमेकांना मिळून राहतात भारतामध्ये ही एक खूप छान आहे हिंदू धर्म हिंदू धर्मामध्ये खूप अभिमानाची गोष्ट आहे हिंदू धर्मामध्ये सर्व लोक एकमेकांशी एक प्रामाणिक राहतात मानवी हक्क म्हणजे असं कुठलंही असो खूप छान म्हणजे जपतात ते हिंदू धर्म हे हिंदू लोक एकमेकांना खूप मदत करतात सर्वांना मिळून मिसळून राहतात प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी झालेल्या आहेत कुठं दंगे झालेले आहेत पण हिंदू धर्म हे